हॅलो हां सर नमस्कार हां अच्छा घर विकत घ्यायचं आहे त्या हां हां लोकेशन आता जुहूमध्ये म्हटलं तर भलतेच रेट्स आहेत आपण घेऊ नाही शकत त्याच्यामुळे थोडंसं हो घरही घेऊ शकतो थोडं रिजनेबल असेल आम्हाला तर बरं पडेल मग कुठे वसई विरार विलेपार्ले हां जरा कमी रेट हो कमी रेटमध्येच

अच्छा हां हां ओके ओके ओके जिथे थोडं कमी असेल वन बी एच के टू बी एच के आता जुहू पार्ला म्हटलं तरी आपल्याला परवडण्यासारखे रेट नाही आहेत घरांचे त्याच्यामुळे आपल्याला कुठं बरं पडेल की भविष्यात घर घेऊ पण शकतो अशा ठिकाणी आम्हाला घर हवं आहे आणि तुम्ही सजेस्ट करू शकता आम्हाला हां हां ओके

अच्छा अच्छा वाव लोकेशन छान आहे हो आम्हाला समजतं हो ऐकून आहे मी कुठेतरी असं गेले होते बाहेर पाहिलं आहे मी तो एरिया हो ओके ओके ओके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

वा वा मस्त मस्त अच्छा सगळ्या सोयी सुविधा मस्त आहेत ओके बजेट तरी तीस लाखापर्यंत असेल तर परवडेल आम्हाला आणि सोयीसुवा सुविधा तुम्ही सांगितल्यात तर मस्त छान वाटलं बाकी ओके ओ बरं अच्छा चालेल वेलकम थँक्यू सो मच मी कळवते तुम्हाला आणि तुम्हालाही माहिती मिळाली तरी मला कॉल करा ओके ठीक आहे धन्यवाद बाय